खेळ हा स लोकांना तणाव दूर किंवा आनंद मिळवून देतात खेळल्यामुळे आपला तणाव बी दूर होतो आपले फिटनेस फिटनेस मेंटेन होतो आणि खेळामुळे आपला तणाव दूर होतो आणि आनंद भेटतो खेळण्यामुळे आपल्याला आपली बॉडीचा फिटनेस होतो बॉडीचा वर्कआउट होतो खेळामुळे रनिंगमुळे स्टॅमिना वाढतो स्टॅमिना डेवलप होण्यासाठी खेळा खेळायला पाहिजे आणि दिवसातून दोन तास तर खेळलंच पाहिजे माणसांनी दररो दररोज खेळलं पाहिजे चोवीस तासातले दोन तास काढून माणसाने खेळलंच पाहिजे खेळामुळे आपल्याला आनंद बी मिळतो आपल्या दिवसात दिवसभरात जी टेन्शन असतं ती तनाव टेन्शन हे सगळं दूर होतं खेळामुळे आपलं तणाव दूर होतो त्या खेळामुळे आणि प्रत्येक माणसाने दिवसातून एक दोन तास तर खेळलंच पाहिजे आणि बाकी खेळामुळे आपला तणाव दूर होतो आणि आनंद मिळतो बाकीमुळे आपला फिटनेस वर्कआऊट बऱ्यापैकी चांगला होतो विकेट हां क्रिकेट गेममुळे आपल्याला स्टॅमिना डेवलप होणं हा खेळ महत्त्वाचा आहे कबड्डी क्रिकेट फुटबॉल कबड्डी ही फुटबॉल वॉलीबॉल हे सगळं गेमही खेळत पाहिजे ते तणाव दूर होतो आणि आनंद भेटतो आणि काय काय टेन्शन लई दिवसभरात टेन्शनमध्ये असतं ते त्यांनी बी एक तासभर खेळलंच पाहिजे टेन्शन दूर होतं त्यांच्यासाठी फायदाच आहे तणाव बी दूर होतो आपल्या बॉडी मेंटेन होत्या फिजिकल फि फिटनेस चांगला होते वर्कआउट होतो आहे फिजिकल वर्कआउट होतो आहे खेळामुळे रनिंग होत्या पोट ज्यांचं वाढ त्यांचं पोट कमी होतं खेळामुळे असून अजून अशा बऱ्याच गोष्ट होतात खेळामुळे तणाव ही सगळं दूर करते आणि अशा बऱ्याच खेळ आहे त्यांच्यामुळे आपल्याला बॉडी वर्कआऊट आणि तणाव ही सगळं दूर करतात हे गेम असे बरेच आहे ते म त्यासाठी खेळलं खेळ हे महत्त्वाचंच आहे त्याच्याने तणाव दूर होतोच त्यामुळे माणसाने कायम दिवसातून दोन तास तरी खेळासाठी घालवलेच पाहिजे असं मला वाटतं